हॅलो आ हाय सर ते माझा फ्रीजचा प्रॉब्लेम झाला आहे आवाज येत आहे फ्रीजमधून आता जर तुम्ही रिपेरिंग करताय ना सर ते माझा फ्रीज नाही का दोन दिवस झाले आहे ते आंबट नॉइस करत आहे

आता कॉम्प्रेसर ते त्यांना नवीन बदलावं लागेल का हा त्यांनी आ तरी पण ते कॉम्प्रेसरचं म्हणजे चार्जेस वगैरे पुष्कळ लागणार का त्याच्यामध्ये काम खूप जास्त राहत आहे का नाही तरी अंदाजे तर तुम्हाला माहिती असेल ना आणखी जा जास्तीत जास्त

तिथंच तुम्हा मतलब ते फ्रीज तुमच्याकडे आणावं लागेल की तुम्ही होम व्हिजिट करणार मग त्याचे काही एक्सट्रा चार्जेस वगैरे लागतील का आणखी तिथे आणलं तर हे तर ठीक आहे पण मग काही फॉल्ट झाला तर मग ते तुरंत पण मेकॅनिक सुधारून देईल का नाही नाही तर अगोदर अर्जंटमध्ये कामं पडलं तर अर्जंटमध्ये सुधारून देईल का तो की त्याला घेऊन जावं लागेल असंच तुम्ही फ्री कधी आहात अच्छा ठीक आहे ना तिथे तुम्ही याल तर मग मला कॉल कराल का मला ऍड्रेस नाही समजेल तर आहे संजय गांधीनगर हा अगर नाही समजेल ना तुम्हाला तर मला कॉल करून द्याल मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवून देईन ठीक आहे करा मग तुम्ही कॉल मला फ्री झाल्यानंतर